हॅलो हॅलो साक्षी मॅम बोलत आहे का हॅलो मॅम मी कल्याणी बोलत आहे मी दीक्षाची मम्मी बोलत आहे हां मॅम आता आता जी रिसेंट युनिट टेस्ट झाली आहे त्यामध्ये माझ्या मुलीला खूप कमी ग्रेड आले आहे तिचे हां तर नो मॅम मी लक्ष देते आहे तिच्याकडे इन्फॅक्ट तिचे क्लासेसपण चालू आहे सगळं बाहेर तिचे ऑल सब्जेक्टचे क्लासेसपण लावल्या हो मॅम सगळं सगळ्या सबजेक्टचे क्लास लावले आहे तिचे तरी पण तिचे ग्रेड खूप कमी आहे हो मॅम म्हणजे होमवर्क वगैरे करते पण ती खेळण्याकडे जास्त जाते ओके ठीक आहे मॅम तुम्ही मग आम्हाला तसं सांगा की कोणते कसे काय घेतात तर आणि म्हणजे तुम्ही जर सजेस्ट करसान तर मग चांगलं आणि तुम्ही पण स्वत तिच्याकडे थोडंसं चांगलं लक्ष द्या तशी ती खेळातनं जास्त जाते तर थोडंसं तुम्हीपण जास्त लक्ष द्या आम्ही तर करणार हो मॅम बरोबर आहे तुमचं हो मॅम आणखी मॅम तसं आणखी आता तर तिचं बिहेवियर कसं आहे म्हणजे ती बाकीच्या बाकी ती कशी आहे बर मॅम ठीक आहे हो मॅम ठीक आहे ओक्के मॅम